हॅलो हां पराग काका मी मयंक बोलतो आहे हां तर मला ट्रेनची तिकीट करायची होती तर कारण मला आता सुट्ट्या लागल्या होत्या माझ्या आय आय टी पटणामधून तर मला वर्धेला यायचं होतं तर तुम्ही मला ट्रेनची तिकीट काढून द्या कारण की माझ्या साईडने मी करत होतो तर मला काही इश्यूज येत होते हां तर मला तुम्ही नागपूर नागपूरपर्यंतची जरी काढली तिकीट किंवा जी ट्रेन नागपूरला जात असेल ती तशी पण चालेल मला किंवा वर्धा किंवा सेवा सेवाग्रामवाली पण चालेल हां अच्छा पटणाला पण माझे तसे तीन स्टेशन असतात दानापूर असतं एक पाटलीपुत्र असतं आणि एक पटणा जंक्शन येतं तुम्ही तुमच्या हिशेबाने जिथून ठीक राहील जी वर्धेला किंवा सेवाग्राम किंवा नागपूरला पोचत असेल ते तिथून काढून द्या मला त्याच्यात काही आपत्ती नाही आहे हां आणि माझी दोन तारखेला जायचं आहे मला आणि शक्यतोवर सेकंड ए सी किंवा थर्ड ए सी कराल कोचची काही हे नाही आहे आणि हां तर मी तुम्हाला माझा ईमेल आय डी मेसेज करतो आहे आता थोड्या वेळात आणि वय माझं सतरा लिहून घ्या सॉरी अठरा लिहून घ्या आणि बाकीचे अच्छा फोन नंबर पाहिजे का ठीक आहे तर फोन नंबर लिहून घ्या एट एट एट झिरो झिरो वन फोर झिरो टू थ्री अच्छा ओ टी पी आला आहे का हो एक मिनिट बघतो आहे मी तर हां ओ टी पी आहे फाय फोर थ्री टू ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला मेसेज करून द्याल आणि पी डी एफ ठवून द्याल तिकीटचा